आमच्या भागात पर्यटकांना माहिती देणारे भरपूर टूर गाईड भेटतात तर विशेष म्हणजे तुळजापूर नवदुर्ग येरमाळा त्याच्यानंतर धाराशिव अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टूर गाईड भेटतात आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये पण बोलू शकतात मराठी इंग्रजी हिंदी अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये पण ते मार्गदर्शन करू शकतात त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये वगैरे पूर्ण परिसर ते दा दाखवतात तिथली ए ऐतिहासिक माहिती देतात त्याच्यानंतर नवदुर्गला नदुर्गला सुद्धा पूर्ण परिसर ते फिरवतात आणि ऐतिहासिक माहिती देतात आणि विविध भाषेमध्ये ते माहिती देतात आणि त्याच्यानंतर येरमळा येते येरमाळ येते पण ऐतिहासिक मंदिर आहे आणि तिथे पण अशा प्रकारचे टूर गाईड उपलब्ध आहेत आणि विविध भाषेमध्ये ते माहिती देतात